राज्यात साजरे होणारे प्रमुख धार्मिक सण त्याच्यात येते अक्षयतृतिया अक्षयतृतियाला वडलाच्या वडला वडलाची पत्रा टाकतात आणि खीर पण करतात जेवणाला खीर कुरड्या पापड्या आणि असे धार हे कर पक्वान्न करतात आणि शेतकरी वर्ग त्यादिवशी साधुनी म्हणतात बैलाला सजवतात आणि शेतात नेतात वखरतात पाच मुड्डनं आणि त्याच्यावर सोन्याची अंगठी किंवा पैसा ठेवतात फासंवर आणि साधुनी करतात तो एक प्रमुख सण म्हणजे अक्षयतृतियापासून स आठ दिवस चालू होतात दुसरा म्हणजे पोळा पोळा हा शेतकऱ्याचा मोठा सण आहे बैलपोळा आणि प पहिल्या दिवशी बैलाला धुतात आणि धुतल्यावर लोण्याने त्याचा हळद आणि लोना त्याच्या गळ्याला लावतात आणि दुसऱ्या दिवशी दु दुसऱ्या दिशी पोळ्यात बैलाला नेतात तोरणात नेतात पुरणपोळी त्यांना जेऊ घालतात आणि तिसऱ्या दिवशी तान्हापोळा म्हणजे लहान मुलांचा तान्हापोळा राहतात आणि मुलं नंदीला नंदीला पण सजवतात मुलं आणि ती तीन दिवस म्हणजे श शेतकऱ्याचा ह्या मोठा सन साजरा होतात आणि दुसरं म्हण तिसरा म्हणजे रक्षाबंधन रक्षाबंधन म्हणजे बहीण भावाला राखी बांधतात आणि तिसरा चौथा म्हणजे दिवाळी सण दिवाळी सणला भ पहिल्या दिवी दिवशी हे येत येतात लक्ष्मीपूजन लक्ष्मी लक्ष्मी पूजनला खूप मोठं पक्वान्न राहतात चाकूल्या अनारसे आणि फराळ देतात लोकांना फराळाला बोलवता बोलवतात आणि दुसऱ्या दिवशी भाऊबीज भाऊबीजेला ज्या मुलीचं ल लग्न झालेलं असतात त्या मुली देव दिवाळीला येतात आणि भावाला भावाला ओवाळतात आणि मग मग येतात पाचवी येतात मकरसंक्रांत मग सं संक्रातला बाया एकीमेकीला तिळगूळ देतात आणि हळदीकुंकू लावतात आणि च सहावं येतात होळी होळीला होळीला जे शेणाच्या माळा बनवतात लहान लहान मुलं आणि होळी पेटवतात आणि मग दुसऱ्या दिवशी रंगपंचमी येतात रंगपंचमीला एकामेकाला रंग लावतात